ह्या प्रश्नावर असे उत्तर किंवा माझे मत असे आहे की विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळतात तसेच विद्यार्थिनींसाठी काही योजनाही आहेत जसं की आत्ता शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केले आहे एकवीस वर्ष पूर्ण विद्यार्थिनींसाठी किंवा महिलांसाठी त्यामध्ये विद्यार्थिनीसुद्धा येतात मला वाटतं आहेत विद्यार्थिनीसाठी योजना पण आहेत आणि शिष्यवृत्तीसुद्धा इथे मिळतात